प्रवासाचा एक वेगळा सुखद अनुभव असतो जसं की प्रवास हा मानवी जीवनातला एक महत्त्वपूर्ण भाग आहे प्रत्येक प्रवासात काही ना काही आठवणी तयार होतात परंतु काही प्रवास असे असतात की जे आयुष्यभर आपण अविस्मरणीय राहतात प्रवासाने आपल्या दैनंदिन कामाचा सर्व थकवा जातो आणि चिंता दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते जसं की म्हणलं की सुंदर निसर्गातला प्रवास हा आपल्याला आरोग्य आणि बुद्धीला चालना देतो मी मागच्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कामाला जरा ब्रेक घेऊन गोव्याला फिरायचं ठरवलं होतं आणि गोव्याला जाण्याचा निर्णय हा मी आणि माझ्या नवऱ्याने दोघांनी मिळून घेतला होता तसं हा प्रवास अतिशय रोमांचक साहसी आणि मनोरंजक होता तर आमच्या प्रवासाची सुरुवात झाली ही रेल्वेने पुणे ते व गोवा असा आमचा रेल्वेचा प्रवास होता आणि हा माझ्यासाठी नेहमी रं अतिशय मनोरंजक ठरला की जसं की मला लहानपणापासूनच रेल्वेने प्रवास करायला खूप आवडतो मी आणि माझे आजोबा नेहमी आम्ही प रेल्वेने प्रवास करायचो आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की दरवर्षी रेल्वेसनी प्रवास करत मी माझ्या आजोबांच्या गावी जायचे जिथं आम्ही नेहमी भरपूर सारे निसर्ग सौंदर्य नट नटलेले ज्या डोंगररांगा पर्वत आहे ते बघायचो पण यावेळी तसं बघाल तर निसर्ग सौंदर्यानं नटलेलं गोव्याला जाण्यासाठी आम्ही गेलो होतो गोवा म्हणजे समुद्र किनाऱ्यांचं ठिकाण आणि मला समुद्रकिनारे खूप आवडतात आणि असं जे आहे त्यातलं हे गोवा हे यावेळेचं उन्हाळ्यात सुट्टीचं ठिकाण होतं आणि हा अतिशय अविस्मरणीय क्षण होता की जाता जाता आम्हाला जे दृश्य दिसले आहेत निसर्गरम्य की म्हणजे विचारायलाच नको की आणि तिथं गेल्यानंतर समुद्रकिनारी जो आनंद मनशांती मिळाली त्याचा तर कुठं ठावच नाही आहे असं वाटतं की त्या क्षितिजाच्या सूर्याकडे उगवताना आणि मावळताना सतत बघत रहावं आणि त्या शांततेला जे ग समुद्राचे शांतता आहे गाज आहे ती ऐकत राहावी असं वाटत राहतं